एक प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं मी फ्लिफकार्टवरून जे की होतं हेडफोन हेडफोनची कॉलेटी म्हणजे मी ऑफलाईन जेव्हा मी शॉपमधे बघितलं तेव्हा खूप छान होती बट जेव्हा मला पंधरा दिवसाच्या आत ते डिलेवर झालं फ्लिपकार्टवरून तर मी जेव्हा ते चेक केलं तर त्याची जी कॉलिटी होती वॉईस कॉलिटी ती खूप खराब होती जी की मला बिलकूल पटली नाही आवडली नाही आणि काही वेळेस मी तिथे अप्लिकेशनवर जाऊन त्या प्रोडकला रिटन करायचा ट्राय केला पण रिटनसुद्धा होत नव्हती जे की मनी बॅक पॉलिसी होती तर मग मी त ते कस्टमर केअरला ऑडर फोन केला परत माझ्या ऑडरबद्दल सांगितलं आणि त्यांना रिप्लेस करून मागितलं माझं प्रोडक्ट तर ते बोलले की त्यासाठी मला एक महिना थांबावं लागेल एक मॅन्डिफ डिफेक्ट काही निघाला तर ते एक महिन्यात आपल्याला परत देतात दुसरं नवीन काही त्यासाठी मी एक महिना थांबली परत ते एक महिन्यानंतर आल्यानंतरसुद्धा मला जशी वॉईस कॉलेटी हवी होती एक प्रोडक्ची हेटफोनची ती मला तिथे बिलकूल भेटलेली नाही त्याच्यामुळे मी खूप डिसअपॉईंट आहे त्या प्रोडक्ट आणि त्या फ्लिपकार्ट आप्लिकेशनवरून त्या प्रोडक्चं माझं माझ्या लाईफमधला तो एक खूप बॅड एक्स्प्रियन्स राहिलेला आहे जे की मला आता आवडेल नाही फ्लिपकार्टवरून अशी इलेक्ट्रॉनिकचे गॅजेट किंवा कुठलं दुसरं काही ऑर्डर करायला